मला पु ल देशपांडेचं बटाट्याची चाळ हे पुस्तक फार आवडलं त्या पुस्तकाचा मी लहान असताना खूप गाजाबाजा झाला अगदी प्रत्येक व्यक्ती बटाट्याची चाळ आणि पु ल देशपांड्यांचं ते पुस्तक वाचायचं परंतु मला व्यक्तिगत सांगावं वाटतं की ते पुस्तक मला फारसं आवडलं नाही कारण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कथा होत्या जर ते पुस्तक चरित्रमय असतं तर ते जास्त वाचायला आवडलं असतं परंतु विविध कथांमधून रो जरीही ते पुस्तक मनोरंजक का मनोरंजनात्मक असेल तरी ही विविध कथा कथा असल्यामुळं ते पुस्तक थोडं वाचायला जड गेलं समजलं नाही असं नाही पण ते त्या कारणामुळं आवडलं नाही